आदिमानवासाठी धावणे मनोरंजन नव्हते तर ती त्यांची जगण्याची गरज होती कारण त्यावेळेस भीती असायची आदिमानव हा जंगलात राहायचा कधी कोणता जंगली प्राणी त्यांच्यावरती हल्ला करायचा मरणाची भीती असायची त्याच्यामुळं मग ते धावणे ते त्यांचं ती गरज होती ते धावायची म्हणजे ते त्यांचं जीवास्वासाठी धावायचे पळायचे इकडं तिकडं आणि कुठलाही ठावठिकाणा नव्हता आणि मानव काही वसाहती करून राहात नव्हते असेच जंगलामध्ये भटकत राहायचे उघडी पागडी हिंडायची आणि या सगळ्या गोष्टींमुळे मग ते धावायचे बुवा असं कारण धावांचे तेव्हा काही स्पर्धा नव्हती किंवा ते ऑलंपिकमध्ये होते असं काही नाही कारण ते कपडेच घालत नव्हते काय ऑलंपिकमध्ये पळतील आत्ता ऑलंपिकमध्ये फारसा काही अंतर नाही आहे परंतु आत्ताच्या आणि तेव्हाच्या काळात फरक होता या गोष्टी खरंच म्हणजे तेव्हा ते जीव वाचवण्यासाठी धावायचे कोणी मारेल हे करेल धाक राहायचा त्याच्यामुळे ते धावत असायचे